बार्शी गनेगाव सातारा चिखली पुणे वाकड नवळे कॉर्नर भोसरी पिंपरी चिंचवड भिवंडी नागपूर गडचिरोली कराड पानगाव काळेगाव सोलापूर वडगाव वडाळा सुरडी धाराशिव पिंपळणेर चिंचगाव पपनस वडाळा कांदिवली बोरिवली डोंबिवली दादर माटुंगा माहीम वरळी सायन मरीन लाईन्स विलेपार्ले प्रभादेवी जोगेश्वरी मालाड गोरेगाव वसई विरार ठाणे भाईंदर नायगाव दहीसर मीरारोड कोल्हापूर रत्नागिरी गणपतीपुळे गोवा मालवण उरण पालघर आंध्र प्रदेश ओडिसा पुरी चित्तोड तिरुपती तिरूअनंतपुरम मॅंगलोर अरुणाचल प्रदेश इतनगर बिहार छप्रा चंदीगड छत्तीसगड राजापूर लांजा दादर जम्मू अँड काश्मीर गुजरात बांग्लादेश वेस्ट बेंगाल महाराष्ट्र तेलंगणा तमिलनाडू अमरावती जयगड सुरत हरियाणा पानीपत हिमाचल प्रदेश झारखंड कर्नाटका बिजापूर बागेवाडी खेडशी हातकनंगले करवांची वाडी मिर्झापूर नागपूर कवठे महाकाळ सांगली सांगोला मीरज अकोला वाशिम नंदुरबार धुळे अमरावती आंध्र प्रदेश चिपळून ढोम वाई नागपूर